रोपांची वाढ चांगली व्हावी यासाठी काळी मातीच वापरतो आणि मध्ये कधी लाल माती पण वापरतो झाडांना खत वगैरे वापरण्यासाठी त्यात शेणखत टाकले किंवा घरच्याच झाडाच्या पाला वगैरे त्याचा खत तयार करून टाकलात तरीही त्याचे रोपे छान येतात रोपांच्या वाढीसाठी त्यांच्यावर कीड वगैरे पडली तर त्याच्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याचा अर्क त्याच्यावर फवारतो आणि त्याचेच मग ते पानाचे वगैरे खत वापरतो त्याच्यामुळे रोपांची वाढ चांगली होते